ग्रामीण भागातली शिकवण्याची पद्धत आणि शहरी भागातली शिकवण्याची पद्धत ही खूप वेगवेगळी आहे आणि या दोन्हींमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे कारण ग्रामीण भागामध्ये शाळा ज्या आहेत त्या खूप बेसीक पद्धतीच्या असतात तर फळा खडू आणि अशा पद्धतीनं भिंती वगैरे रंगवून तिथे शिकवलं जातं पण शहरी भागामध्ये आजकाल शाळांमध्ये प्रोजेक्टर वापरले जातात डिजिटल बोर्ड वापरले जातात तर मुलांना शिक्षणासाठी शहरी भागांमध्ये चांगल्या सोयीसुविधा असतात पण ग्रामीण भागामध्ये मर्यादा असतात त्याचबरोबर ग्रामीण भागाची आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे तिथे तुम्हाला जर शेतीविषयक माहिती द्यायची असेल तर तुम्हाला ती समोरासमोर दाखवता येते पण शहरी भागामध्ये ती दाखवता येत नाही हा एक मला फरक वाटतो